मी इतक्यातच ॲपलचा मॅकबुक प्रो टचस्क्रीनवाला लॅपटॉप घेतला टचस्क्रीन नाही टचबारवाला म्हणजे एवढं जे मला वाटलेलं की मॅकबुक मॅकबुक एक फॅशन किंवा ट्रेंड आहे आणि मॅकबुक असेल तर भरपूर चांगलं काम करतं तर ते माझं थोडा भ्रमनिरास झाला कारण एक तर भरपूर जे आपले गूगलचे विंडोजचे जे ॲप्स आहेत ते ह्या लॅपटॉपवर काम करत नाहीत त्यानंतर जसं आपण एचपीचा लॅपटॉप घेतला किंवा डेलचा लॅपटॉप घेतला तर त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्ड पॉवर पॉइंट आउटलुक वगैरे इनबिल्ट असतं त्याच्यामध्ये ते इनबिल्ट नाही आहे दरवर्षासाठी एक वेगळं पॅकेज त्याला घ्यायला लागतं तरच ते काम करतं त्याच्यानंतर लवकर म्हणजे आपल्याला एखादी अँन्ड्रॉईडचा ॲप वगैरे डाउनलोड करायचा ते डाउनलोड होत नाही किंवा जर माझ्या लॅपटॉपवरून मला कोणाला दुसऱ्या लॅपटॉपमधे जर काही ट्रान्सफर करायचं आहे तर ते होत नाही लवकर कारण हे अँन्ड्रॉईड आणि आयओएसचं मला वाटतं पूर्णपणे वैर आहे ते एक दुसऱ्यांना भरपूर गोष्टी सपोर्ट करत नाही बहुतेक जे नवीन ॲप्स आहेत किंवा वेबसाइटस् आहेत ते गूगलवर चांगलं चालतं अँन्ड्रॉईड व्हर्जन वर चांगले चालतात किंवा आपल्या जे माझं जे कामाचे आहे सबवे सिटी वगैरे ते सर्व ॲप ह्याच्यामध्ये मॅकबुकमध्ये चालत नाहीत जे अँन्ड्रॉईड लॅपटॉपवर चांगल्याप्रकारे चालत होते तर म्हणून थोडंसं भ्रमनिरास झालाय ट्रॅकपॅड पण एवढं स्मूथ आहे की चुकून जरी बोट लागलं तरी ते एक वेगळ्याच स्क्रीनला जाऊन पोहोचतं तर त्याच्यामुळे मला लॅपटॉप बिलकुल आवडला नाही सुरवातीला वाटलेलं की ह्याचा भरपूर फायदा होईल पण जरा पण आवडलेला नाही आणि मी रेकमेंड करेल ज्याला जास्त करून अँन्ड्रॉईडचं सवय लागलेली असते किंवा अँन्ड्रॉईडबरोबर जास्त देवाण घेवाण करायची असेल अँन्ड्रॉईडच्या लॅपटॉपवर वरून किंवा अँन्ड्रॉईडच्या मोबाइलवरून तर त्यांनी हा लॅपटॉप घेऊ नये